हॉटेलपेक्षा धाब्यावरती मी प्रिफर करीन किंवा काण तुम्ही जेव्हा आउट ऑफ बॉम्बे जात असतात तेव्हा रस्त्याच्या कडेला वेगवेगळे धावे अस धाबे असतात आणि धाब्याची स्पेशालिटी अशी की समोर ते तुम्हाला बनताना दिसतं आणि ते एकदम फ्रेश असतं आणि त्याची चव पण वेगळी असते धाब्या धाब्यावरच्या पदार्थांची चव अतिशय वेगळी असते त्याला आपल्या घरच्या मातीची चव म्हणता येईल असं म्हणता येईल आणि पर्टिक्युलरली तुम्ही झुणका भाकर जर धाब्यावर खाल्लीत त्याची जी टेस्ट आहे आहा हा भाकरी समोरासमोर बनत असतात ज्वारीच्या किंवा बाजरीच्या तुम्ही सांगाल तशा कधी कधी नाचणीच्या पण तुम्हाला मिळतात तांदळ्याच्या भाकऱ्या मिळतात तर ते खायला आवडतं झुणका फाकरी खातो किंवा चिकन रस्सा अगदी गावठी कोंबडीचा पण चिकनचा रस्ता तुम्हाला मिळतो आणि ते तुम्ही मस्तपैकी एन्जॉय करू शकता गरमगरम भाकरी बरोबर मस्त थोडासा त्यांचं तिखट जास्ती असतं पदार्थ तुम्ही त्यांना हे केलंत की बाबा तिखट जास्ती नका टाकू तर ते नाही टाकणार गुजरात साईडला जर तुम्ही जाणार असाल तर सेव टमाटरची भाजी हा एक प्रकार आहे आणि तो खूप लजीज असतं म्हणजे टोमॅटोचा रस्सा असतो तो त्याच्यामधे आपली जी शेव टाकलेली असते त्याच्यामुळे खूप छान लागतात त्याच्याबरोबर पुऱ्या असतात त्यांच्या त्या मोठ्या मोठ्या पुऱ्या असतात काठेवाडी रेस्टॉरंट असतात धाबे त्याच्यामध्ये काठेवाडी पदार्थ त्यांची एक पर्टिक्युलर टेस्ट आहे त्यांचे फरसाणचे आयटम्स असतात ढोकळा असतो किंवा कचोरी असते तर ते खायला एक वेगळी आहे मजा येते काठेवाडी पदार्थांची चवच वेगळी त्यामुळे मी प्रिफर करतो की काठेवाडी पदार्थ खावं त्यांचे दही पण चांगलं असतं मटक्यातलं दही असतं आणि ते दही लावलेलं असतं त्यामुळे त्या दह्याची टेस्ट खूप छान असते डाळ पर्टिक्युलरली डाळ जी आहे गुजराथी डाळ ती खायची तर तुम्ही ती खायची जर संधी आली तर तुम्ही कधी मिस करू नका कारण एकदम लाजबाब त्याची टेस्ट असते आणि एक विशिष्ट असं त्याला स्मेल असतो त्या डाळीला त्यामुळे तुम्ही ते अगदी आवडीने खाता डाळ आणि त्यांची भाकरी असते त्यांची भाकरी छोटीशी अशी गोल असते आणि ती भाकरी आणि डाळ ते आपण खाऊ शकतो किंवा त्यांचे पर्टिक्युलरली श्रीखंड जे असतं ते श्रीखंड पण मस्त असतं ते घरचं श्रीखंड म्हणतात ना चक्क्यापासून बनवलेलं श्रीखंड तर ते घरचं श्रीखंड आणि त्याच्याबरोबर ते पुरी देतात ते खायचं आणि वडे असतात त्यांचे ते बटाटेवडे असतात त्यांचे पण ते आपल्या थोडेसे वेगळे असतात मराठी बटाट्यावड्यापेक्षा पण ते पण छान लागतात आलू पात्रा म्हणतात त्याला पात्रा ते पण त्यांचे चांगले पदार्थ असतात धाब्यावरती सगळे त्यांचे पदार्थ ठरलेले म्हणजे दोन भाज्या असतात त्याच्या एक उसळ असते एक भाजी असते आणि दोन स्वीट असतात राईस असतो राईसमध्ये असा प्लेन राईस असतो आणि मसाला राईस असतो आणि मग चपाती ऑप्शन चपाती फुलके फुलके छान असतात गुजराती लोकांचे चपातीपेक्षा ते खायला मजा येते नसेल तर मग तुम्ही त्यांच्या ते छोटेछोटे रोटला म्हणतात त्यांना ते घेऊ शकतात भाकरी म्हणतात ते घेऊ शकतात ते खा तुम्हाला खरोखर मजा येईल थँक यू